थँक्यू आपल्या सोबत प्रवास करून खूप चांगला अनुभव आला मी आपल्या प्रवासाचे पैसे हे यु पी आय पद्धतीने देऊ शकतो का आपल्या आपण कोणत्या प्रकारची यु पी आय आय डी वापरता जसे की उदाहरणार्थ गुगल गुगल पे फोन पे पे टी एम या सारख्या कोणत्या यु पी आय आय डीचा आपण वापर करतात मी आपल्याला पैसे कोणत्या यु पी आयद्वारे पाठवू शकतो